एक बायकर म्हणून आमच्या पुढे येणारे आव्हाने म्हणजे इत्यादी की खर खराब रस्ते खड्डे त्यामुळे गाडीचे शॉकअप वगैरे टायर्स वगैरे डॅमेज होतात त्यामुळे गाडीचा मेंटेनन्स वाढतं आम्हाला प्रॉब्लेम येतात जसं की आम्ही जेव्हा जंगलामध्ये टूर करतो तेव्हा काही आम्हाला खूप सारे प्रॉब्लेम येतात की व व वन्यजीव वन्यप्राणी इत्यादी काही येणे चोऱ्यांची भीती अशी काही भीती राहाते रात्रीचं टूर हे करणं टाळावे जे कोणी आहेत करणारे त्यांनी टाळावे कारण रात्री शक्यता असते की च लुबाडण्याची लुटा लुटारू बसलेले राहतात जंगलामध्ये वगैरे डाकू वगैरे बसले राहतात वाघ राहतो सिंह राहतो इत्यादी वन्यजीव येतात जे जेणेकरून आपल्याला हानी पोचते त्यामुळे रातच्या प्रवास टाळावे एक बायकर म्हणून सांगण्यात येतं की पावसामध्ये प्रवास कधीही करू नये केला तरी हळू करावे ब्रेकचा वापर पुढचा करू नये मागचा करावे हळूहळूने जेणे शक्यतो आता पावसाचा आपण वापर क जाऊच नये आपण कुठेही एका बायकरची एक विनंती आहे ह्याच्यामागचं का सांगण्याचं कारण की कोणाला दुखापत होऊ नये व्यवस्थित टूर इन्जॉय करत करत जावे ना हा हाय स्पीडवर जाऊ नये स्लो जेवढं होईल तेवढं व्यवस्थित आणि मागे पुढे बघून मिररमध्ये बघून जावे इंडिकेटर द्यावे ज्या आपल्या डायरेक्शननं जायचं त्या डायरेक्शनला इंडिकेटर देऊन जावे मागच्याला पण अडचण नाही तुम्हाला पण अडचण अपघात होण्यापासून टाळावे